मराठी माझी मातृभाषा असल्यामुळे मला मराठी भाषेत पूर्ण भावना वगैरे सगळं समसतात दुसऱ्या भाषा येतात पण तेवढ्यापुरत्या तेवढ्या त्या समसतात पूर्ण आपण व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा समोरच्याचं व्यवस्थित ऐकूही शकत नाही त्या गोष् मराठीचा गाभा माहीत असल्यामुळे मराठीचा मथितार्थ प्रत्येक ह्याच्यामध्ये समसतो मराठीतील संतांचे वाङ्मय मराठी पुस्तके मराठी साहित्य हे मराठी सगळं समसतं कारण मराठी ही माझी बोलीभाषा आहे बालपणापासून मराठी मी बोलते आहे घरात बाहेर सगळीकडे मराठी बोलते आहे त्यामुळे माझी मराठीची व्यवस् मराठी व्यवस्थित आहे त्यामुळे मला मराठीतील सगळं काही समसते मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असे विविध उत्तम उत्तम गोड ग्रंथ आहेत त्याबद्दल सगळ्यांना समजू शकते आहे मराठी भाषा ही पूर्ण महाराष्ट्राची सगळ्यांची आहे त्यामुळे मराठी भाषा आम्हाला जास्त समसते आहे आणि ती लहानपणापासून समजत असल्यामुळे मराठी भाषेत कुठलाही अडसर येत नाही मराठी भाषेत वाचायल् वाचन म्हणा समजून घ्यायला काहीच अडचण येत नाही समोरश्याशी संवाद साधायला किंवा इतर व्यक्तींशी काहीतरी कामाबद्दल बोलायला व त्यांच्या अडचणी आपण समजून घेऊ शकतो समोरच्याच्या त्याच्यामुळे मला मराठी भाषा योग्य वाटते इतर भाषांच्या तुलनेमध्ये